मी गॅस गोदामवरून गॅस सिलेंडर आणला आणून त्याले चीक किचनमधे नेऊन त्याले व्यवस्थित ठेवला व्यवस्थित ठेवल्यावर त्याले त्याचा वरचा झाकण व्यवस्थित लावला त्याले व्यवस्थित लावल्यावर त्याची गॅसची नळी व्यवस्थित पाहिलं का कुठे कुठे लिकेज आहे का ते लिकेज पहिले आधी पाहून घ्यायचा त्याचं मूळ मेन कारण हे आहे का आपण त्याले चेक नाही करत तसंही ते लावून लायटर लावून देतात त्याचं कारण हे लई मोठं आहे का आपल्या अंगावर हे आहे का ते ब्लास्ट होऊ शकते त्याचं कारण आधीच त्याले चेक करून घ्यायचा कुठे लिकेज आहे या तुटलेलं आहे या गॅस बाहेर निघू राहिली कोणत्याही साईडने सांगायचं सिलिंडरपासून ते लई हानिकारक आहे ते पहिले आवश्यक हे ते चेक करायचा पहिले ते नळी चेक करायची मग व्यवस्थित लावायची मग त्याच्यावर एकदम हलकीशी लाईट देऊन त्याला चालू करायचं लायटर लायटर लावून

सेफ्टीमध्ये ठेवायचा गॅसला आणि ती जे शेगडी आहे ती वर ठेवायची त्याला सेफ्टीमध्ये ठेवायची एकदम पद्धतशीर सिस्टेमॅटिक काम पाहिजे त्याच्यात आणि त कसं हाय ते हानिकारक नाही आहे ते तर लई सोपा आहे स्वयंपाक करायला ते लई पद्धतशीर पाहायचा एकदम नेमानं एकदम प्रेमानं काम करायचं त्याच्यावर पाहायचं कुठे लिकेज आहे काय आहे त्याच्यावर स्वयंपाक करायला चांगलं आहे ते घरासाठी